नमस्कार नुकताच जन्मलेल्या बाळाचे किंवा मुलांचे काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे कारण की त्यांच्या शरीरावर किंवा त्यांच्या शरीरामध्ये रोग प्र प्रतिकारक क्षमता कमी असते त्यासाठी आपण सुरवातीपासून काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे उदाहरणार्थ त्या बाळाला योग्य वेळी पोलिओ इत्यादी अनेक उपक्रमांचा डोस किंवा औषधे देणे गरजेचं आहे व सहा महिनेपर्यंत तर आईचे दूध अनिवार्य स्वरूपात त्याला देणं गरजेचं आहे आईच्या दुगा दुधामध्ये त्याला रोग प्रतिकारक क्षमतेची ताकद किंवा अनेक पोषक घटक मिळू शकतात तसेच नाही तर मुलांना स्वच्छ वातावरणात ठेवणे गरजेचं आहे योग्य ते कपडे सुती कपडे व अनेक प्रकारचे क्रीम किंवा पावडर बिना पावडरांचा वापर न करणे हे सुद्धा या मुलाला स्वच्छ ठेवण्याबाबत व आरोग्याची काळजी घेण्याबाबत गरजेचं आहे तसेच मूल आजारी पडू नये यासाठी घरामध्ये योग्य वातावरण पाहिजे कारण की घरामध्ये योग्य वातावरण व स्वच्छ वातावरण असेल तर मुलाचे पालनपोषण अतिशय सुंदर स्वरूपात होत असते त्यासाठी घरामध्ये योग्य वातावरण असणे अत्यंत गरजेचं आहे एवढेच नाही तर मुलाचे पालनपोषण करत असताना आई वडील हे निरोगी असणे गरजेचे आहे कारण की आई वडिलांनाच अनुवांशिक कोणते रोग असेल किंवा आजार असेल तर ते मुलामध्ये दिसून येणं येत असतं पण त्या रोगाचे सुरवातीपासूनच उपचार केले तर त्या मुलाला आरोग्य सुंदर लाभेल यासाठी मुलाला योग्य ते वातावरण योग्य ते कुटुंब परिवारांचा सहवास योग्य ते आहार मिळणे आवश्यक आहे असेच याच प्रकारे नुकत्यात जन्मलेल्या मुलांचे स्वच्छ वातावरण मिळाले आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे ते आजारी पडू नये यासाठी आम्ही काळजी करेन धन्यवाद